हॅलो हां प्रामाणिक होप होम अप्लायन्स हां आम्ही आता सध्या नवीन घर घेतलं आहे तर मला त्याच्यात थोडंफार इलेक्ट्रिक सामान जसं काय फ्रीज आहे वॉशिंग मशीन टी टी व्ही आणि ए सी ह्या चारही गोष्टी घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडून मिळतील का मला इथे आणि कुठचे कुठचे प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे

हां बरोबर अच्छा हां हां अच्छा नाही सध्या तरी मला मिक्सर एकवेळ चालेल आणि ह्या चार इतर चार गोष्टी आणि मायक्रोवेव वगैरे

नाही मला मोठ मोठा पाहिजे पाचशे पाचशे लिटरपर्यंत अच्छा ओके पण त्याचे काय सर्विस वगैरे असं मिळतं

अच्छा ओके हां आणि हां वॉशिंग मशीन आम्हाला आठ के जीची आणि फुलं ऑट फुल्ली ऑटोमॅटिक चालेल अच्छा

ओके चालेल त्याची पण सर्विस वगैरे सगळ्याची व्यवस्थित मिळू शकेल अच्छा अच्छा आणि मायक्रोवेव कुठचं आहे हां अच्छा पण हां मेन कन्व्हेक्शन हां कन्वेक्शन पाहिजे सव्वीस चालेल अच्छा

ओके ओके आणि हे आता जर मी सिलेक्ट केल्या तर मला किती दिवसामध्ये होम डिलेवरी मिळेल

पण मग त्याचा सर्विस चार्ज वेगळा लागेल का

ओके आणि ए सी पण आहे का अच्छा स्प्लिट पाहिजे

अच्छा पण ते काय आजकाल इलेक्ट्रिसिटी वाचवायला चार स्टार किंवा तसं म्हणतात ते ओके ओके चालेल मग मी आम्ही दुकानात येऊन तुमचे अमाऊंट किती होतं त्याचं देऊन जातो आणि मग आम्हाला घरी पाठवून द्या हां ओके थँक्यू